माझा आवडता पोषाक आहे साडी अजून सलवार सूट अजून जीन्स टॉप तर तर मी कधी बाहेर गेले तर मी जीन्स टॉप घालते आणि फंक्शन वगैरे असलं तर लेहंगा आणि नाहीतर साडी आणि माझ्या फेवरेट साडीचा कलर आहे ब्ल्यू आणि लेहंग्याचा रेड आणि कधीमधी बाहेर गेलं तर लाँग फ्रॉक पण घालू शकतो आणि ते पण मी घालते मला माझ्या आवडीचं आहे आणि जसं सांगितलं की शर्ट जीन्स हे मी बाहेर घालते आणि घरात पण घालते